मला बाग बागकाम खूप आवडतात त्यामध्ये बागकामाची काळजी घेणे घेणे वगैरे आवडतात मला आणि नंतर पावसाळ्यामध्ये तसं झाडाला पाणी वगैरे टाकावं नाही लागत आणि हि हिवाळ्यामध्ये पण थोडी काळजी घ्यावी लागते आणि उन्हाळ्यामध्ये तर भरपूर काळजी घ्यावी लागते त्यासाठी पाणी वगैरे टाकणे खत वगैरे देणे आणि असं झाडांना थोडं ऑक्सिजन मिळालं पाहिजे त्यासाठी आपण पाणी देणे खत देणे त्यांना फवारा वगैरे देणे आणि जसं जसे की पावसाळ्यामध्ये भरपूर झाडे लावलेली असतात कारण पाण्यामुळे झाडे असे तयार होतात आणि काही झाडांना कमी काही झाडांना कमी पाणी लागतात त्या नाहीतर जास्त पाणी झालं तर ते झाडं असं मरून जातात आणि बाकी उन्हाळ्यामध्ये पण भरपूर पाणी लागतात जस जसे की हिवाळ्यामध्ये थंडी थंड वातावरण असते आभाळी वातावरण असते कधी ऊन असतात त्यामुळे झाडां झाडं वगैरे भरपूर चांगले चांगले असतात ज जसं की हिवाळ्यामध्ये झाड झाडा झाडाची काळजी घेणे थोडं कमी कमी घेते आपण काळजी उन्हाळ्यामध्ये जास्त घ्यावी लागतात पावसाळ्यामध्ये पण थोडीफार घ्यावी लागतात झाडांना फवारा वगैरे देणे खूप गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण झाडे लावणे हे खूप गरजेचे बस